हॅलो रघुवीरमधून बोलत आहे का मला ऑर्डर द्यायचे आहे माझ्या मैत्रिणीकडे बर्थडे प्रोग्राम असल्यामुळे मला वीस प्लेट समोसा वीस प्लेट कचोरी आणि वीस प्लेट ढोकळा ह्याची ऑर्डर द्यायची आहे पेमेंट लिहून पाठवाल तुम्ही मी ऑनलाईन करेल माझा पत्ता नोट करून घ्याल त्रिमूर्तीनगर गोपालनगर रोड शिपना कॉलेज नेर